म म ब ब बागकामाचे ती आवड म्हणजे माझ्या मिसेसला बरीच आवड आहे ती नेहमी कुंड्यामध्ये रोप आणून न लावणे लावणे त्याला पाणी देणे पण आम्ही प्रवासाला म्हणून जास्त बाहेर गावाला आहे तसं बरीच रोपे अगदी वाळून जातात पण आल्यानंतर पुन्हा त्याला पुनरुज्जीवन करून त्याला लागवड पाणी टाकून त्याला व्यवस्थित वाढवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ते मिशेसला भरपूर आवड आहे नवीन नवीन रोपांची लागवड करावी कुंडीमध्ये ठेवावी पण आमची आम्ही जर हॅबिट आमची फिरती असल्यामुळे थोडंसं आम्हाला थोडासां प्रॉब्लेम येतो पण ते मिसेसला चांगली आवड आहे त्यानंतर ते मिसेस त्या प्रमाणावर रोपायचे लागवड करते आणि त्यानंतर असं हे थोडंसं मी तो जंगलखात्यामध्ये असल्यामुळे आणि त्या मिशेसला थोडसं बा याबद्दल जंगलाबद्दल आवड आहे माझ्यासोबत जंगलामध्ये बऱ्याच फिरलेला आहे पाहिलेलं आहे रोपवाटिकेमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे ते मिशेश हे थोडंसं त्याबद्दल आवड ह आहे